मला बऱ्याच प्रकारचे खेळ आवडतात जास्त तर मला मैदानी खेळ आवडतात तर मैदानी खेळ आवडत असल्यामुळे मी मैदानी खेळात पार्टिसिपेट केलेलं आहे जसे की नॅशनल लेवलचे गेम्स होतात तसे मला सायकल पोलो आणि रब्बी या गेममध्ये मी पार्टीसिपेट केलेलं आहे आणि सायकल पोलोसाठी मी नागपूरला स्टेट लेवलसुद्धा खेळली आहे त्यात मला बरेचसे अनुभव मिळाले आणि मैदानी खेळ खेळले पाहिजे माझ्या मते मैदानी खेळामुळे आपल्याला कळते कसं खेळायचं असते वगैरे आता ऑनलाइन गेम निघाले आहेत पण ऑनलाईन गेममध्ये मैदानी खेळाची मजा नाही आहे लोकांनी गेम स्टेडि जसं की असे मोकळे मैदान वगैरे तिथे खेळले पाहिजे ऑनलाइन घरी बसून खेळ खेळण्यात काही मजा नाही आहे जेव्हा आपण स्वतःहून खेळतो तेव्हा आपल्याला बरेचसे अनुभव येतात खेळ कसे खेळले पाहिजे हे समजते अशाप्रकारे माझे खेळण्याबद्दलचे मत आहे आणि आपल्या सोबत खेळायला म्हणजे आपण आधी फ् आपल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळायला पाहिजे आणि जसं की आपण स्ट्रेट लेवल इंटरनॅशनन लेवल अशा ठिकाणी जाऊन खेळतो तेव्हा आपल्याला समोरच्या टीम्स येतातच आपल्या पार्टिसिपेट करायला आणि सोबत खेळल्याने आपल्याला अपोजिट टीमसोबत कसं खेळावं लागते हे समजून येते बऱ्याचशा जागा असतात खेळण्यासाठी जसं की मोकळ्या मैदानात खेळले पाहिजे